काही दिवसांपूर्वी जेव्हा मी सोलर पॅनलच्या व्यवसायामध्ये होतो तेव्हा आमच्या टेक्निशियनने जे सोलर पॅनल इन्स्टॉलेशनचे साईटवर काम केले होते ते पुनर्तपासणी करण्यासाठी माझ्याकडून राहून गेले होते आणि मी माझ्या घरी कामावरून पर परतलो होतो मला जसेच घरी लक्षात आले की आपण ते सा साईटचे कं काम पुन्हा चेक केलेले नाही आहे वायरिंग वगैरे पुन्हा चेक झालेली नाही आहे मल्टीमीटरने टेष्ट झालेले नाही आहे तेव्हा काय करावे कारण मी साईटपासून जवळपास दहा पंधरा किलोमीटर दूर राहात असल्यामुळे मला काही सुचत नव्हते आणि दुसऱ्या दिवशी जर क्लायटनी ती सिष्टीम चालू केली असती तर होऊ शकतो की मोठा एखादा अपघात घडू शकत होता म्हणून मी मग तेवढ्या रात्री माझ्या कलिगला फोन केला आणि त्याला म्हटलं तर प्लिज थोडं जाऊन तिथे त्यांना सांग की वं आम्ही सेश सुरु म्हणजे चेक केल्याशिवाय सिष्टीम सुरु नका करू तर त्यांनी त्यांना तसं जाऊन सांगितलं मीही फोन करत होत होतो पण ते फोन उचलत नव्हते तर माझ्या कलिगने त्यांना तिथे जाऊन सांगितलं आम्ही आल्याशिवाय सिष्टीम सुरु नका करू आणि मी सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांच्या इथे पोचून ती वायरिंग वगैरे चेक केली आणि देवकृपेने ते व्यवस्थित असल्याचे आढळून आले त्याच्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि अशा प्रकारे मी ते कामावरील चूक हँडल केली